अकोला जिल्ह्यात घेतली जाणारी मुख्य पिके म्हणजे ती आहे कापूस किंवा स्थानिक अर्थव्यवस्थेचे प्राकृतिक यांचा वा वापर करून जे तसे तांदूळ ऊस गहू धान्य कडधान्य ही सगळी पिके घेतल्या जातात तेव्हा तंबाखू भाज्या इत्यादी तसंच अकोल्या जिल्ह्याचं हे कापूस हे मुख्य खरीप पीक म्हणून ओळखल्या जातं अकोल्या जिल्ह्यात तेल्हारा किवा मुर्तिजापूर बाळापूर अकोट ह्या तालुक्यात कापसाचे पीक जास्त होते किंवा याशिवाय इतर तालुक्यातही थोडाफार कापूस होतो आणि खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला जिल्हा महाराष्ट्रात खूप अग्रेसर आहे ज्वारीचे पीक हे अकोला बाळापूर बार्शी टाकळी अशा ह्या तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात घेतले जातात इव्हन याशिवाय जसं मूग झालं तूर झाली तांदूळ झाले भुईमूग झाली उडद सोयाबीन किवा गहू तंबाखू भाज्या अशांचे आधी खरीप पिके म्हणून घेतली जातात तशी रब्बी हंगामात अकोल्या जिल्ह्यामध्ये हरभरा चवय करडई यासारखेसुद्धा आदी पिके घेतल्या जातात इव्हन ह्य अकोल्या जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्या प्रमाणात केल्या जातात अकोल्या जिल्ह्यामध्ये बागायती शेती मजे मुख्यत संत्री झालं मिरची झालं ऊस झालं केळी पेरू बोरे किंवा पपई आणि टरबूस या प्रकारची जी पिके आहे ती इव्हन घेतली जाते ज्वारी म्हणा सोयाबीन म्हणा किंवा कापूस म्हणा हे पण सुद्धा पिके जे आहेत वेगवेगळ्या ऋतूमध्ये जसं पावसाळा किंवा उन्हाळा हिवाळा ऋतूमध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये अनुकूल केली जातात आणि अशा प्रकारचे पिकं अकोला जिल्ह्यामध्ये घेतली जातात